मला नाश्ट्याच्या पदार्थामध्ये स डोसा बनवता येते डोस्यामध्ये दोन वाटी तांदूळ आणि एक वाटी उडदाची डाळ टाकायची असते मग उडदाची डाळ आणि तांदूळला स्वच्छ पाण्याने धुवून भिजू टाकायचे असते मग भिजू तीन चार तास भिजू टाकल्यानंतर त्यांना पिसून रात्रभर आंबवायला ठेवायचं असते मग आंबवून झाल्यानंतर ताव्या तवा घ्यायचा मग तव्यावरती तो गोल टाकायचा मग त्यांना फैलवायचं मग पतला पतला करायचा मग तो डोसा डोसा तयार होऊन जाते आणि तसा सांबार बनवायसाठी तुरीची डाळ लागते आणि तुरीच्या डाळीला कुकरमध्ये टाकून शिट्टी मारून तिला छान पतलं होऊ दे दे होऊ ला होऊ साठी लागते मग त्यामध्ये चिंच वांगी वगैरे टाकतात सांबार मसाला वगैरे सर्व टाकून ती ती तिला शिजू देतात मग सांबार तयार होते